हेलो

हा अच्छा बोला हो आहे ना घ्या ना त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळू शकेल का चांगला विवोचा हो का त्याचं जास्त असेल तर मग विवो कॅमेरा चांगला पाहिजे असेल तर जास्त बजेटमध्ये पण मिळू शकेल दहा पण हा आहे ना मिळू शकेल दहापर्यंत चालते का बरं कधी येणार हा दुकानावर फोन पे केलं तरी चालेल ला कॅश दिली तर फार चांगलं कॅश बरं चालेल ना फोन पे दिलं तरी चालेल

हो फोन पे पण करू शकता आणि शॉपवर आलं तरी चालते आणि खूप दिवस झाले तू मोबाईल नेलाच नाही

आ अकरा ते चार वाजेपर्यंत ओपन राहील